राज्यातल्या लोकांना आपल्या रिकामा वेळ घालण्यासाठी अनेक विविध उपक्रमे आवडतात काही प्रमुख पर्याय आहेत स्मॅश आणि इतर गेमिंग झोन लोकांना इंडोअर गेम्स आणि मनोरंजन केंद्रामुळे वेळ घालवायला आवडतो विशेषतः स्मॅश सारख्या ठिकाणी बॉलिंग ऑर्क ऑर्किड गेम्स आणि व्हर्च्युअल रिॲलिटी अनुभव घेणे लोकांना लोकांसाठी लोकप्रिय आहे पिकनिक्स स्पॉट्स सहलीला जाणं हा लोकांना आवडता उपक्रम आहे विशेषत निसर्गाच्या सानिध्यात पिकनिक स्पॉटवर जाऊन मित्रमंडळींना किंवा कुटुंबांसोबत वेळ घालवणं वाचन अनेक लोकांना रिकामा वेळ पुस्तक वाचून घालवायला आवडतो विविध प्रकाराच्या साहित्याचा अभ्यास आणि मनोरंजनासाठी पुस्तके वाचणे लोकप्रिय आहे चित्रपट आणि वेबसिरीज मल्टिप्लेक्स किंवा घरच्या घरी ओ टी टी प्लॅटफॉर्मवर चित्रपट किंवा वेबसिरीज बघणं हे देखील लोकप्रिय आहे रेस्टॉरंट आणि कॅफेज मित्रमंडळींसोबत किंवा कुटुंबांसोबत बाहेर खाण्याची मजा घेतली जाते नवीन ठिकाणी एक्सप्लोर करणं हा एक आवडीचा उपक्रम आहे फिटनेस आणि खेळ काही लोकांना जिम योगा किंवा मैदान मैदानी खेळामध्ये वेळ घालवायला आवडतो हे शारीरिक तंदुरुस्ती बरोबरच मनोरंजनाचे साधन आहे या विविध पर्यायामधून प्रत्येकजण आपापल्या आवडीनिवडी प्रमाणे आपला रिकामा वेळ घालवतो